सर्व प्रकारचं संगीत ऐकायला आवडतं आणि त्यातल्या त्यात भावगीतं भक्तिगीतं सिनेसंगीत जी पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकातली गाणी आहेत ती जास्त आवडतात कारण त्या गाण्यांचं संगीत एकतर खूप शास्त्रीय बेसवर आहे आणि गायक गायिका सुद्धा सगळ्या आवडीच्या आहेत त्यामुळे ती जास्त आवडतात शास्त्रीय संगीत सुद्धा ऐकायला आवडतं गायचा प्रयत्न थोडाफार करते पण नाही होत तो गायकांमध्ये म्हणाल तर जुने सगळेच महम्मद रफी मुकेश किशोर कुमार मन्ना डे हे तर आवडते आहेतच आणि गायिकांमध्ये लता मंगेशकर आशा भोसले गीता दत्त सुमन कल्याणपूर आणखी कितीतरी म्हणजे मुबारक बेगम सुद्धा आवडते ऐकायला जुनी गाणीच जास्त आवडतात सिनेसंगीत तर आवडतंच पण त्याच्याबरोबर भावगीत मराठी भावगीतं खूपच छान वाटतात ऐकायला कारण त्यात एकतर काही तरी सांगायचं असतं जे आपल्यापर्यंत पोचतं आणि संगीत तर त्यांचं छान असतं सुधीर फडकेंचं संगीत सुद्धा आवडतं खूप आणखी काय सांगू गाण्याविषयी खूप काही सांगण्यासारखं आहेपण आत्ता काहीच कळत नाही आहे मला